भालचंद्र नेमाडे यांचं कोसला नावाचं एक पुस्तक आहे की ज्याची शिफारस माझ्या मित्रांनी मला केलेली आणि मी खूप दिवस ते पुस्तक वाचायचं टाळत होतो कारण त्याचं कव्हरपेज बघून मला तितकं ती जास्त अॅट्रॅक्टीव्ह नव्हतं वाटलं पण काही दिवसांनी बऱ्याच ठिकाणी मी त्याच्यातले रेफरन्स वाचायला लागलो आणि बऱ्याचशा गोष्टी वाचायला लागलो त्यावेळी असं वाटलं की आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि नेमकं त्याच काळामध्ये काही इंस्टाग्रामवरील किंवा फेसबुकवरील माझ्या मित्रमंडळींनी त्याच्यातील काही फोटोज मला पाठवले ते वाचून मला ते छान वाटलं म्हणून मी एकदा जाऊन ए बी सी मध्ये जाऊन ते पुस्तक खरेदी केलं आणि वाचायला सुरुवात केली परंतु जेव्हा मी ते पुस्तक निम्मं संपवलं असेल तेव्हा मला त्याची जाणीव व्हायला लागली की आपल्याला हे पुस्तक नवीन काय सांगत नाही आहे म्हणजे आयुष्यातल्या ज्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत किंवा इतर लोकांच्या प्रत्येक आयुष्यामध्ये ज्या गोष्टी येत राहतात त्याच गोष्टी त्या पुस्तकामध्ये वेगळ्या अर्थानं फक्त चितारल्या गेलेल्या आहेत त्यामुळं मला ते पुस्तक आवडेनासं झालं काही वेळानंतर मी ते पुस्तक अर्धवट तसंच सोडून दिलं आणि काही दिवसांनी असं वाटलं की जे पुस्तक आपले अपूर्ण राहिलेली आहेत ती आपण पूर्ण करूया आणि जेव्हा मी पु पु पुन्हा ते पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा त्याचा शेवटचा पार्ट थोडासा फक्त आपण ज्या पद्धतीनं डायरीमध्ये लिहितो त्या पद्धतीनं नेमाड्यांनी लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक मग संपलं तिथं वाचून आणि तेव्हा मग ते रियलाइज झालं की कुठे तरी ते पुस्तक अपूर्ण वाटत आहे मला किंवा अशा काही गोष्टी आहेत की जे सांगायची गरज नव्हती आणि ते माझ्यापर्यंत बहुतेक पोचलं नसावं कारण बऱ्याच लोकांना ते पुस्तक प्रचंड आवडलेलं आमच्या मित्रमंडळींमध्ये बऱ्याचदा या गोष्टींवरून चर्चा वादविवाद होत असतात की नेमाड्यांचं हे पुस्तक खूप जास्त चांगलं आहे पण कोसला मला तितकं भावलं नाही याच्यामागचं कारण असंही असू शकेल की मी त्या परिस्थितीमधून तसा गेलो नसेल कदाचित किंवा त्या परिस्थितीची इंटेन्सिटी माझ्यापर्यंत पोहोचली नसेल मला नक्की माहीत नाही परंतु ते पुस्तक मला खास आवडलं नाही कारण बरेच लोकं नेमाडेंना कोसलामुळं ओळखतात म्हणजे त्यांना अगदी ज्ञानपीठ जरी हिंदूला मिळालं असला तरी सुद्धा कोसलावरून त्यांना बरेचजण ओळखतात परंतु मला ते पुस्तक इतकं जास्त आवडलं नाही